हो हो हार वगैरे आहे आपल्याकडे आणि फुलं पण आहे सगळी सुविधा आहे कशासाठी हवं आहे आपल्याला नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरामध्ये अच्छा अच्छा बघा आता हार न असे वेगळे वेगळ्या प्रकारचे आहे म्हणजे हा हार जर तुम्ही घेतला तर हा जास्वंदाच्या फुलाचा वगैरे बनतो तर हा थोडा महाग बनतो तीनशे रुपयापर्यंत आणि हा चमेलीचा जर घेतला तर हा दोनशेला आणि मोगऱ्याचा घेतला तर तो थोडा महाग पडेल हा अस्तरचा पण आहे ना तो दिडशे रुपयाला हा बघा हा एकदम बढिया आहे आणि कमी प्रमाणात लागला झेंडूचा वगैरे तर तो शंभर रुपयाला हा बघा हा पण उपलब्ध आहे नाही अस्टर कसं आहे ना आता नवरात्रीचा सिझन चालू आहे त्याच्यामुळे कसं आहे फुलंच खूप महाग झाले आता शंभर रुपये किलो फुलंच मिळत आहे

सात हार हवे आहे तरी तू काम कराल तुम्ही सातशे रुपये देऊन द्या नाही दिडशे रुपयाला वगैरे मी डायरेक्ट तुम्हाला बघा पन्नास रुपये कमी केलं कारण तुम्ही ओळखीचे आहे म्हणून जास्त बोलायचं कामच नाही पडू दिलं हा पाचशे रुपयाला नाही परवडणार आपल्याला एक काम करा सहाशे रुपयात फायनल करून टाकू ठीक आहे आणि तुम्हाला आणखी काही हवं आहे का फुलं वगैरे आता आम्हाला पण काहीतरी परवडलं पाहिजे ना हो याच्यासोबत पण येतात आणि जर तुम्हाला असं म्हणजे वेगळे लागले तर वेगळे पण जसं पुष्पगुच्छ लागला तर तो पण येतो पुष्पगुच्छ लागला तर पुष्पगुच्छ पण येतो आणि वेगळे जर फुलं घ्यायचे असेल तर तर शंभर रुपये किलोमध्ये येऊन जाते आणखी काही हवं का फुलं वगैरे मध्ये आणखी काही हवं का असे गुलाबाचे फुलं वगैरे पाकळ्या वगैरे काही बरं बरं काही हरकत नाही ठीक आहे